काही दिवसापूर्वी मी एका ॲपवर एक कुर्ती बघित ऑर्डर केली होती तर ते कुर्ती काल डिलिवरी झाली माझ्या घरी डिलिवरी बॉयनी आणून दिली तर मी ते कुर्ती खोलून पाहिली तर जसा मी रंग मागवला होता तशी तर ते कुर्ती अजिबातच नाही आहे रंग कलर तर तो आलाच नाही पण सोबत त्याचे डिजाईन बी चांगली नाही आहे त्याचा वर्क बी चांगला नाही आहे आणि कपडा म्हणला तर एकदमच बेकार कपडा आहे त्या ॲपवाल्यानं मला जसं मोबाईलमध्ये दाखवलं होतं तशी तर ते अजिबात नाही आहे आणि त्याच्या डिस्काउंट म्हणून ऑफरमधे चांगला पण मी तेच कुर्ती दुकानात जाऊन पाहिली तर ते त्याच्यापेक्षा बी कमी किमतीमध्ये आहे त्या दुकानवाल्या ए अ ऑ ऑनलाइन कंपनीनं मला मूर्ख मूर्ख बनवलं